लेखन निश्चित पणे एक कला आहे आणि दुसऱ्याच बघून ती आपण लेखन करू शकत नाही आपल्या मनातले विचार शाब्दिक ज्ञान व्याकरण आणि वाक्यांची बांधणी हे आपलं आपल्याला ठरवायला लागतं आणि ते वाचनीय होऊन लोकांनी त्याकडे लक्ष द्यावं असा प्रयत्न केला तुमचं लेखन निश्चितपणे चांगलं होऊ शकतं